हा हॅलो

हा काय कर तर पहिल्यांदा स्टँडवरून कशाल बोलतो आहे मंदिराजवळ मंदिराजवळच गेल्यावर काय पहिल्यांदा हज हे दुकान एक आहे वजेस दुकान मंदिरच्या वरच्या बाजूला आहे महाद्वाराचं रस्ता आहे ना त्या त्या त्या भागात वजेचं दुकान आहे त त्या चहा जिल्बी चांगली मिळते आणि बाकीच्या वस्तू काय कुठल्या दुकानात तक चालते तसं काही नाही त्या तुम्हाला जी जवळची साडी घ्यायची तर मग साडीचं दुकान थोडं वर येतं प्र प्रत्यक्ष बघूनच घ्यावं लागेल कारण ते मंदिरात बसल्या माणसाकडे साड्या मिळत नाही चांगल्या मोठ्या साडी घ्यायच्या असं मोठ्या दुकानात जायचं महाद्वाराच्यावर तिकडं आहेत दुकान हा या रस्त्यावरच्या दुकानात घ्यायचे नाही खेळी मंदिराच्या वरं आले की आहेत दुकानं डाव्या हाताला नाही नाही नाही फस नाही नाही फसवायाचं प्रश्नच नाही काय क किरकोळ खरेदी असेल त्या त्याला मग दहीदूधाचं आभिषेक नाही नाही नाही दहीदूधाचं आभिषेक करायला अगोदर नोंदणी करावी लागतील नोंदणी झाली अशी तरच करता येत नाहीतर नाही करता येत मग नोंदणी नाही झाली तर ब्राह्मण काहीतर खोटं सांगून नुसतं दर्शन करून देतो अमूक अस करून देतो मग तिथे जप करा त्यांच्या बोल तपाला बळी पडायचं नाही सरळ आपलं रांगेत जाऊन दर्शन घ्यायचं गर्दीे असेल तर मग पेड दर्शन घ्यायचं किंवा मग वेळ असेल तर मग सगळं आपलं बाहेरून दर्शन घ्यायचं याचं मुखदर्शन करून यायचं ग गर्दीेचे प्रमाण बघायचं तिथं